बापा कोरोन्यामध्ये आम्ही नाही का सांगूस नको बापा का विचारूच नको का जसं एकामेकाला कोणी दिसे नाही काही नाही आणि इकडलं लोकं तिकडं नाही सगळेंजण आपापल्या घराघरात होते आणि असं तापही आला खोकला झाला काय झाला तर लोकं जाय नाही दवाखान्यात आम्ही बी जाऊ नाही बापा असं वाटे का कसं भीती वाटे पहिले न आता कसं आता काही वाटत नाही कारण की कसं आताचं न पहिलेचं वेगळं होतं आता कोरोन्यामध्ये कसं सरकार दवाखान्यात गेला का कोणाला कोरोना हो का नको हो धरलं न दिलं टाकलं त्या दवाखान्यामध्ये किती लोकं मेले मग आणि आपण कसं विचार करो कावड नाही बापा एक दिवस तर आमच्या घरीच आला होता तो डॉक्टर आं आम्ही उन्हीतान्हीतून आल्यावर डाक्टर आलं ना तर त्यानं बंदूकस लावली बाई माझ्यावाल्या डोक्याला तर त्याच्यात दिसलं होतं त्या टेम्पेचरमध्ये का का म्हणते का ते दिसलं आता मी म्हणलं बापा उन्हीतान्हीत गेलं होतं तर डोकसं तर गरम येणारच आहे जी म्हणलं पण तो तीन तीन वेळा तीन तीन वेळा तेच तेच विचारे बिचारे मला मग